माझे काही व्यक्तिगत आणि महत्त्वाकांक्षा आहेत ज्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आणि मी प्रयत्न करत आहे पण मला यश येत नाहीये आणि यश येण्यासाठी मला कशाची तरी उत्तेजना पाहिजे असते आणि उत्तेजना ही मला मिळत असते की कोणी तरी म्हणजे असं समजून सांगणं किंवा कोणीतरी आपल्याला आधार देणं तर हे सर्व मला माझ्या आईच्या उत्तेजन आईची जी समजवण्याची पद्धत असते माझी आई जे प्रेमाने समजवते किंवा जो सपोर्ट माझी आई मला देते जे पावर मला पाहिजे असते ती माझ्या आईकडून मिळते माझी आई सर्व समजून घेते आणि मला एक सपोर्ट करत असते तर माझी आई जे सांगते जे करते त्याची उत्तेजना मला मिळते त्यामुळे उत्तेजना मिळते मी प्रयत्न करत आहे की मला कुठे तरी जॉब लागावा पण ते होत नाही तरी माझी आई आधार देत असते तशी अनेक कारणं तर आपण करत असतो की आपल्याला हे नाही होत ते नाही होत की आपण किती प्रयत्न करत आहे की आपल्याला यश येत नाहीये तर आपण खचून जात असतो पण असा एखादा व्यक्ती असते की जे आपल्याला सांगत असते की हे बघ तू खचून जाऊ नको तू असं कर तू तसं कर एकदा सोडून एकदा अपयश आलं म्हणून काय परत परत येत नसतं तर बघ तू कर तू धीर सोडू नकोस आणि ज्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे ती गोष्ट जर एकदा का मला मिळाली तर आयुष्यात खूप खूप काही होऊन घेईल असं मला वाटतं आणि माझी आई जे प्रेरित करते जी प्रेरणा मला देते त्यामुळे पण मला एक उत्तेजना मिळते पावर मिळते आणि जी माझी महत्त्वाकांक्षा आहे त्यापर्यंत तर मी नक्की जाईल आणि ती महत्त्वाकांक्षा जी उत्तेजन जी आहे ती मी एक दिवस पूर्ण करीन जी माझी इच्छा आहे जे मी प्रयत्न करत आहे ती उत्तेजना तर मी एक दिवस म्हणजे एक दिवस ती इच्छा पूर्ण करेन ते उत्तेजना मला माझ्या आईमुळे मिळते आणि ती तर मी करेन आणि नक्की करणार पण थोडंसं असं सपोर्ट पण पाहिजे असतो थोडीशी एक पावर पाहिजे असते की नाही हे होईल म्हणजे होईल